कागदी विषयक कागदपत्र तयार करण्याचा अनुभव फार क्लिष्ट असतो कारण त्याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना भेटावे लागते बऱ्याचवेळा लाईनमध्ये रांगेमध्ये उभावे लाग उभा राहावं लागतं तसेच विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ही कागदपत्रं जी आहेत उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला असेल बर्थ सर्टफिकेटं असेल या सगळ्या गोष्टी मिळणं जरा थोडसं अवघड आहे असं मला वाटतं